काल मी बाजारात गेली होती सुपरमार्केटमध्ये तिथे मी एक चाकू बघितला बाय वन गेट वन फ्री होता तर तो होता दीडशेला तर घेतला मी दोन्ही घेतले आणि घरी आली आणि भाजी कापून बघते तर भाजी पण नव्हती कटत कारण की त्याला धारच नव्हती धार नसल्यामुळे मी दुसरा चाकू यूज करून बघितला तो पण तसाच होता आणि बाहेर ठेलेवाल्याकडे बघितलं तर तो सेम चाकू सारखेच होते दोन्हीही तर त्या दुकानदाराने मला ठगवलंं तो चाकूही कामाचा नाही हा एकही नाही आणि दुसराही नाही आणि पैसे गेले टाईम पण खराब झाला आहे आणि चाकू पण चांगला नाही आहे त्याला पकड पण नाही आहे बरोबर आणि धारही नाही आहे